हां काय करते आहे गं हो का मी म्हटलं आम्हाला तर फिरायला यायचं होतं इकडे नागपूर जि नागपूर जिल्ह्यामध्ये काही पाहण्यासारखं आहे का

हो मग आपण म्हणजे जायचं कशाने जाण्याची काही व्यवस्था वगैरे

आम्ही उद्याला वगैरे येऊ

ने येऊ

मग असं ट्रॅडिशनल काय आहे तिकडं पाहण्यासारखं नवरात्र नव नवरात्र नवरात्र वगैरे आहे तर त्याच्यात काय असते हो का आणि शिवाजी महाराजाच्या जयंती निमित्त हो का हं ठीक आहे मग येऊ आम्ही